राजकीय तणाव निर्माण करण्याकरता काही लोक याचा वापर करतातच कारण हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये राजकीय पक्षामार्फतच भांडणं लागत असतात कारण इथे प्रत्येकाला आपापल्या परीने व आपापल्या मताने जगण्याची सवय आहे त्यामुळे काय की राजकीय जे लोकं असतात ते स्वतःला मत मिळवण्यासाठी किंवा त्यांच्या पक्षाचा उला वा वाढ करण्यासाठी हे विविध प्रकारचे जे धर्म आहेत त्यामध्येे वाद निर्माण करतात व त्यामार्फत स्वतःचा फायदा मिळवण्यासाठी हे लोकांमध्ये भांडणे लावून देण्याचा प्रयत्न करत असतात दरवेळेस धर्माचा वापर करूनच हे राजकीय पक्ष मोठे होत असतात त्यामुळे हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे कारण हिंदू धर्म मुस्लिम धर्म शिख धर्म किंवा इतर ख्रिश्चन बौद्ध या प्रत्येक धर्माला एक मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने जगत असतो पण राजकीय पक्ष काय करतं की या धर्माचा वापर करून या धर्माने असं म्हटलेलं आहे त्या धर्माने तसं म्हटलेलं आहे म्हणून आपापसामध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात आणि हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे माझी मग त्याबद्दल एवढंच आहे की हे सर्व सोय चुकीचं आहे